राज्यामध्ये तसे भरपूर राष्ट्रीय उद्यानं आहेत आणि वन्यजीव अभयारण्यं पण आहेत तर जसं आपलं ताडोबाचं जंगल झालं किंवा चिखलदरा झाला किंवा यवतमाळमध्ये टिपेश्वर वाईल्डलाईफ सेन्चुरी आहे असे बरेच आहेत जिथे आपल्याला दुर्मीळ वाघ बिबट्या वगैरे बघायला भेटतात चित्ते बघायला भेटतात अजूनही इतर प्राणी पण बघायला भेटतात आणि जसं मुंबईमध्ये म्हटलं तर मुंबईमध्ये नॅशनल पार्क वगैरे आहे राणीचा बाग आहे तिथेही अजून काही पण ते असे ओपनमध्ये ब नसतं ते लहान मुलांना वगैरे बघण्यासाठी आहे हे प्राणी पाहण्यासाठी आपण हे ताडोबा वगैरेला नक्कीच लोक भेट देऊ शकतात आणि दिली पाहिजे